हॅलो डॉक्टर चित्रांजली हां डॉक्टर मी स्नेहल बोलते आय एम अ स्टुडंट माझे आत्ताच लेग इंजुरी झाली आहे प्रॅक्टिस करत होते मी ग्राऊंडवर त्याच्यामुळे आणि मी ऑर्थोपेडीकडे पण गेले सो त्याने मला दिलेत औषधं वगैरे पण मला लवकर माझी म्हणजे आता हे आहे म्हणजे काय म्हणतात ते आपलं हां हां हां कॉम्पिटिशन्स आहेत आणि मला लवकर लवकरात बरंच राहायचं आहे मग तुम्ही मला काही सजेस्ट कराल का मॅम मी तसं कब्बडी खेळते रनिंग पण खेळते खो खो पण खेळते सो मी असं आहे बऱ्याच स्पोर्ट्समध्ये मला लवकर बरं व्हायचं आहे म्हणजे आता तरी त्यांनी फक्त टॅब्लेट्स वगैरे दिलेत आणि टॅबलेट्स दिलेत आणि एक मलम दिला एक क्रीम लावायला असं हो तेवढंच अजून तरी नाही कर केलं म्हणजे होतच नाही याच्याकडून मग काय काय करावं लागेल तुम्ही सांगा हां हो हो हो हो चालतानाच जास्त होतं

हां अच्छा अच्छा ओके आणि हां ओके

हो हो हो नक्कीच

हां हां फ्रूट्स वगैरे खाल्ले तर चालेल हां हां आणि घरगुती व उपाय वगैरे याच्यावर काही शेक वगैरे दिला तर हां हां म्हणजे साईड इफेक्ट काय होणार नाहीत ना हां हां हां आणि तुमचे काही गोळ्या वगैरे काही आहेत का

हां हां हां ओके ओके हो म्हणजे मी किती दिवसामध्ये रिकवर होईल असं केलं तर दररोज बरं हां दररोज किती तास करावं लागेल हे हां हां हां ओके ओके

बाय